यामधे सांगायचे झाल्यास गावामध्ये जास्तीतजास्त कबड्डी हा खेळ खेळला जातो त्यामुळे आमच्या शरीराचा व्यायाम होतो अंगाने माणूस मजबूत होतो आणि हा खेळ उत्साह स्फूर्तीचा असल्याने आजूबाजू गावातील लोक एकत्र येतात त्यामुळे गावात मधे एकोपा निर्माण होतो एकमेकांशी बोलचाल होते तसेच अशा प्रकारच्या अनेक खेळ खेळल्या जातात त्यामुळे ओळख निर्माण होते व संवाद साधला जातो